वीज ही खरं तर दोन प्रकारची आहे एक तर निसर्गनिर्मित आहे अन् दुसरी आहे मानवनिर्मित ह्याच्यामध्ये ना विजेनं विजेचा उपयोग आपण हा उजेडासाठी आणि उर्जेसाठी करतो पण त्याचबरोबर त्या विजेचे काही धोके पण आहेत त्याच्यात मुख्यत्वे जे आहे एक तर ते आगीच्या स्वरूपात आपण बघतो बऱ्याचदा तर आग जर असेल तर ह्याच्यामधून एक सर्वनाश होण्याची शक्यता बरीच आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्याच्यातून जीवित हानी पण बऱ्याचदा होते शेतकऱ्यांची उभी पिकं आकाशातली वीज पडून जातात किंवा माणसाला जर मानवनिर्मित विजेपासून झटका जर बसला तर त्याचा जीव पण जाऊ शकतो आणि मोठं नुकसान होऊ शकते एकतर या विजेपासून जर काही नुकसान वावं ऊ नुकसानीपासून जर वाचायचं असेल आपल्याला तर आपल्याला ना मुख्यत्वेकरून लाकडाची बरीच मदत होते लाकूड आणि प्लास्टिक ह्या दोन गोष्टी अशा आहेत एकतर या निर्धोक आहेत म्हणजे हे जर तुम्ही जर वापरत असाल तर बऱ्याचदा बघा आपण जेव्हा विजेचं काही दुरुस्ती जर करत असू तर पायामध्ये आपण रबरी स्लिपर घालतो किंवा लाकूड हातामध्ये ठेवतो जर कोणाला विजेचा करंट जर कोणाच्या शरीरातून जर जात असेल तर अशा माणसाला जर तुम्ही लाकडाने जर खेचला तर तो तिथून बाजूला पळून तो त्याचा जीव वाचवू शकतो तसंच प्लास्टीकमुळेसुद्धा हे एक वीज गतिरोधक असल्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होत नाही म्हणून आपण घरातल्या जर वायरिंग जर आपण बघितल्या तर त्याच्यावर प्लॅस्टिकचं कवर असतं की जेणेकरून ते हातात जरी धरलं तरी तुम्हाला त्याचा शॉक बसणार नाही म्हणून त्याचं ते कवर दिलेलं असतं इलेक्ट्रिकच्या संदर्भात